मराठी भाषेत काही काही वा वाक्प्रचार आणि म्हणी आहेत उदाहरणार्थ आधीच मर्कट तशात मद्य प्याला किंवा हातच्या कंकणाला आरसा कशाला नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा किंवा आपण म्हणतो खायला काळ भुईला भार आधीचं मर्कट म्हणजे एखादा माणूस आधीच अगोदरच मूर्ख आहे आणि त्याला आपण खूप स्तुती केल्यानंतर तो चढून जातो त्याच्यासाठी म्हण योग्य आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला तर हातातली सोन्याची कंकणं बघायला आरसा लागत नाही नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा म्हणजे अतिशय सद्गुण म्हणून एखाद्याला नावाजावं पण त्याने मूर्खपणा करून आप आपलेच आपल्यालाच कमीपणा यावा किंवा खायला काळ भुईला भार म्हणजे ज्याला भरपूर आपण पोसतो उदाहरणार्थ एखाद्या बैलाला बैलाला खूप चांगलं अन्न घालून चांगलं हे करून लाड करून त्याला शेतीसाठी तयार करतो पण प्रत्यक्ष नांगराला उभा राहिल्यानंतर तो एक पाऊल पण पुढे टाकत नाही इतका आळशी बनलेला असतो तर असे ह्या म्हणींचे अर्थ आहेत